नमस्कार मी प्राजक्ता कुलकर्णी सध्या माझ्या बँक खात्याची माहिती मोबाईल ॲपद्वारे तपासत आहे मला मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपनीचे बिल भरण्याची गरज आहे माझ्या मोबाईल ॲपमध्ये बँक खात्यातील शिल्लक रक्कम तपासत असताना मला असे लक्षात आले की बिल भरण्यासाठी आवश्यक रक्कम अंदाजे खात्यात आहे परंतु ती नेमकी व पुरेशी आहे की नाही याबाबत मी खात्री करू इच्छिते सध्या मी देना बँक या बँकेचा वापर करत आहे आणि त्यांचा अधिकृत मोबाईल बँकिंग ॲप वापरून माझे व्यवहार पाहात आहे मला मोबाईल बिल भरणे अत्यावश्यक आहे कारण ते वेळेत न भरल्यास सेवा खंडित होण्याची शक्यता आहे त्यामुळेच मला ही रक्कम अचूकपणे तपासून खात्री करायची आहे तसेच मी बँकेच्या मोबाईल ॲपमध्ये प्रवेश करत असून माझ्या खात्यातील रक्कम आणि शेवटचे व्यवहार पाहात आहे यासोबत मी मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपनीकडून आलेली बिलाची रक्कम देखील तपासली आहे यावरून मला वाटते की बँकेतून पैसे वळते होतील पण कोणताही अडथळा न यावा म्हणून तुम्हाला ही माहिती देत आहे तरी कृपया माझ्या मोबाईल क्रमांकासाठी म्हणजेच नऊ पाच नऊ दोन तीन चार एक दोन पाच वरील बिलासाठी नेमकी किती रक्कम कपात केली जाणार आहे आणि ती केव्हा होईल याची तपशीलवार माहिती द्यावी धन्यवाद